वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळी प्रकारचे फुलं फळं ही येत असतात त्यांचा तो ऋतू असतो हंगाम असतो तर त्यासाठी वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळ्या झाडांची मशागत करणं एक त्यांना योग्य प्रकारे खत पाणी घालणं हे महत्वाचं असतं त्यांच्या योग्य वाढीसाठी आणि त्यातून योग्य उत्पन्न मिळण्यासाठी तर वेगवेगळ्या ऋतूंबाबत त्यावर आधारित त्या हंगामामध्ये येणारी ज्या वनस्पतीवर फळं धरतात फुलं धरतात तर त्यासाठी योग्य खबरदारी घेणं आवश्यक असतं जसं की कोकणामध्ये एक साधारण डिसेंबरपासून ते मेपर्यंत हे म्हणजे मेमध्ये आंबा झाडाचं उत्पन्न येतं तर डिसेंबरपासूनच त्याची योग्य ती निगा राखणं त्याला खतपाणी घालणं त्याच्यावर फवारणी करणं कीटकनाशकं फवारणं हे अत्यंत आवश्यक असतं तर त्या दृष्टीने योग्य ते प्रयत्न केले जातात त्यावर फवारणी करणं खत घालणं हे डिसेंबरपासूनच सुरू असतं तर त्यामुळेच मेमध्ये आपल्याला चांगले प्रकारचे चांगल्या दर्जाची चांगल्या वाढीची फळे खाता येतात आंब्याची तसेच वेगवेगळे कीटकनाशकं त्यावर फवारणी करावी लागते आणि त्याचप्रमाणे वेगवेगळी जी फुलं झाडं असतात आपल्याकडे गुलाबाची फुलं झाडं असतील किंवा अजून कोणतीही फुलझाडं असतील तर योग्यवेळी त्यालासुद्धा योग्य प्रमाणामध्ये खत घालणं पाणी घालणं त्यांना योग्य सूर्यप्रकाश मिळतो आहे की नाही योग्य प्रमाणामध्ये त्याची काळजी घेणं त्याचप्रमाणे एक फुल जेव्हा येऊन जातं तेव्हा त्याची एक काटछाट करणं त्या झाडाची त्याला योग्य प्रकारे वाढ मिळते आहे ना किंवा त्याची वाढ खूप जास्त प्रमाणात जर होत असेल तर त्याच्या फांद्याची काटछाट करणं ज्यामुळे त्यांना योग्य पोषण आणि योग्य ती न्यूट्रियंट्स मिळतील त्या खतामधून याची काळजी घेणं हे गरजेचं असतं आणि वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळ्या हंगामामध्ये वेगवेगळी फळझाडं फुलझाडं ह्यांचं उत्पन्न येत असतं तर त्याची त्याप्रमाणे काळजी घेणं आणि खबरदारी घेणं हे अत्यंत आवश्यक असतं आणि त्याचप्रमाणे त्याची योग्य ती काळजी घेऊन त्यांना वेगळे वेगळे न्यूट्रियंट्स गरजेचे आवश्यक असणारे देत राहणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे आणि त्यांच्या हंगामाप्रमाणे त्यांना योग्य ते खतपाणी देणंसुद्धा आवश्यक आहे